मराठी भाषेत म्हणी म्हणजे एक लोकसंचित आहे पिढ्यानपिढ्यापासून आपण या म्हणी वापरत आलो आहोत म्हणी म्हणजे काय हो म्हणी म्हणजे एखादा अनुभव जो अनेक ठिकाणी आपण वापरू शकतो त्या अनुभवाचं सार एका विशिष्ट प्रकारे व्यक्त करणं म्हणजे म्हणी उदाहरणार्थ बैल गेला आणि झोपा केला आता या म्हणीच्या उत्पत्तीची गोष्ट पण फार रोचक आहे अर्थात हे लोकसंचित असल्यामुळं या प्रकारचा अभ्यास हा लोक साहित्यिक करतात आणि तो विशिष्ट मार्गांनी आपल्यापर्यंत पोहोचवतात तर बैल गेला आणि झोपा केला याची साधारण गोष्ट अशी असावी असा कयास केला जातो की पूर्वी ज्याप्रकारे गोठा आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचं झाप असायचं म्हणजे त्या दरवाजातून किंवा त्या मार्गातून बैल किंवा म्हैस आत बाहेर करायचे तर एका वेळी अशी घटना घडली की तो बैल गेला आणि मग ती झाप बंद करण्यात आली याच्यावरूनच झाप चा झोपा असा रूपांतरित शब्द तयार झाला आणि मग म्हण तयार झाली बैल गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी विशिष्ट घटना घडून गेल्यानंतर काहीतरी उपायोजना करणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशाच अर्थाची आणखीन एक म्हण आहे वरातीमागून घोडे आता आमच्या कोल्हापूरमध्ये अगदी अलीकडंच घडलेली घटना आहे ती म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्ती बाजारात आलेल्या आहेत विक्रीसाठीचं बुकिंग सुरू आहे आणि महापालिकेने एक नोटीस काढली की तुमच्या सगळ्या मूर्ती या शाडूच्या किंवा मातीच्या असल्या पाहिजेत आता जेव्हा मूर्ती बाजारात आलेल्या आहेत ग्राहक विक्रीसाठी सरसावत आहेत अशावेळी तुम्ही अशा प्रकारची नोटीस काढता म्हणजे वरातीमागून घोडे आपण एखादी गोष्ट वेळेत न करणं किंवा ती गोष्ट त्याचं महत्त्व संपल्यानंतर सादर करणं किंवा पुढं आणणं म्हणजे बैल गेला झोपा केला किंवा वरातीमागून घोडे तर अशा प्रकारच्या अनेक म्हणी या आपल्या रोजच्या जीवनात आपण एखादा अनुभव ठसवण्यासाठी किंवा प्रभावीपणे मांडण्यासाठी आपलं वाकचातुर्य दाखवण्यासाठी आपला मुद्दा सहजपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी याचा वापर करत असतो तर अशा आहेत या मराठी म्हणी आणि मी माझ्या आवडत्या म्हणी सांगितल्या